आमच्या बागेत लावण्यासाठी आम्हाला रोपे इथून जवळच असलेल्या साई नर्सरी येथे भेटतात येथे वेगवेगळ्या प्रकारची रोपे भेटतात आणि जर रोपे मिळाली नाही तर आम्ही वेगवेगळ्या बिया आणि वेगवेगळे तंत्रं वापरुन आमच्याच इथे रोपं तयार करतो रोपं लावण्यासाठी रोपं प्रथमतः ते लहान असतात त्यांना लावण्यासाठी आम्ही जमीन खदण्यासाठी कुदळ वापरतो आणि त्यामध्ये रोप लावल्यानंतर फावड्यांनी त्याला माती घालतो आणि टोपले इत्यादि वा साधने आम्हाला रोपं लावताना उपयोगी पडतात